हॅलो पॅन कार्ड कार्यालय का मला पॅन कार्ड दुरुस्ती करायची होती माझा पॅन कार्ड खराब झालेला आहे इन शॉर्ट म्हणजे माझं पॅन कार्डनं थोडंफार खराब झालेला आहे आहे मी लागेल तेवढी तुम्हाला कागदपत्रे जमा करायला तयार आहे आवश्यक जे पण काही कागदपत्र असतील नवीन पॅन कार्ड रिन्यूअलसाठी त्यासाठी मी कागदपत्रे जमा करेल त्यासाठी मला माहिती हवी होती काय काय तुमची प्रक्रिया असते त्यासाठी मला थोडी माहिती देणार का अच्छा ओके हो चालेल ना तुम्ही मला माहिती द्या त्याप्रमाणे मी माझे कागदपत्र सादर करेल तुमच्या कार्यालयात येऊन हो आणि पॅन कार्ड कसं आहे आता पॅन कार्ड सगळीकडेच लिंक पाहिजे त्यामुळे पॅन कार्ड ही आवश्यकता झाली आहे आजकालची त्यामुळे मग माझं पॅन कार्ड थोडंफार हे झालेलं दुरुस्त करायचं होतं त्यामुळे मग मला ते दुरुस्तीसाठी टाकायचं आहे पॅन कार्ड आता असं सरकारचा पण आदेश आहे की पॅन कार्ड लिंक पाहिजे तर माझं पॅन कार्ड खराब झालेलं आहे तर मग ते चालत नाही दुसरीकडे मला ते चालवून घ्यायचं त्यामुळे मला दुरुस्त करायचा आहे त्यासाठी मला मदत मिळेल का तुम्हाला वेगवे सांगा की काय काय लागतं मी ते तुम्हाला देते आणि मग त्यामुळं ती प्रोसेस तुम्ही लवकरात लवकरात चालू केली तर बरं होईल

हां अच्छा ठीक आहे चालेल ना हो हो काय काय लागतं तुम्हाला अच्छा लाईट बिल आधार कार्डची झेरॉक्स ओके अजून ॲड्रेस प्रूफ म्हणून लाईट बिल लागेल हो हो देईल मी ते हो नक्कीच

हो हो ठीके हो चालेल हो हो

ठीक आहे चालेल ना मी तुम्हाला आवश्यकता जे पण काही कागदपत्र आहे ते सादर करेल तुमच्या कार्यालयात येऊन तर तुम्ही मला ती काय प्रक्रिया प्रक्रिया आहे ते सांगा एकदा म्हणजे मी प्रोसेसला स्टार्ट करून म्हणजे सुरुवात करून देईल हो हो नक्की नक्की हो आणि त्यासाठी तुमचे काही चार्जेस असतात का की आता प्रत्येक एक एजंट चार्जेस घेतो तसे तुमचे काय आहे का चार्जेस तेही मला सांगून द्या त्याप्रमाने मग मी देऊन टाकेल तुमचे चार्जेस आणि करेल

हो नक्की हो हो आणि मला हे पॅन कार्ड कधीपर्यंत मिळेल याचं काही मला तुम्ही एक अंदाज देऊ शकता का कारण की मला ते पुढे सबमिट द्यायचं आ सबमिट करायचे आहेत एक कार्यालयामध्ये त्यानुसार हो हो नक्कीच हो हो देईल देईल मी ठीक आहे धन्यवाद